हेलो म्हटलं दावत रेस्टोरंटवर न कॉल लागला काय आं हा म्हटलं तिथं थालीपीठ मिळत आहे ना चांगली असं ऐकलं मी की चांगलं वगैरे आहे म्हणून आ हा सर ऑर्डर देईल थालीपीठ आणि पनीर पाहिजे होतं पनीर मसाला वगैरे काय थालीपीठचे जास्त नाही डेलिवरी ऑर्डर होऊन जाईन ना होऊन जाईन ना किती वेळ लागेल होय नाही पोचेपर्यंत हो काय

हा हा नाई तुम्ही हा हा जवाहरनगरमध्ये आहे मी

मी ॲड्रेस तुम्हाला पाठवून देईन तुम्ही तिथं पोचवा

हा मग हो हा हा हा लाइव लोकेशन पाठवू हो ठीक आहे फिर हा पाठवून द्या मग थालीपीठ नको नको असल्यानंतर कमी नाही मी तुम्हाला सांगतो हो काय काय आहे ऑफर हा तर आइस्क्रीम वगैरे पाठवून द्या जरा चार हे हा फॅमिली पॅक बरं बरं थँक्यू हां